महाराष्ट्रामध्ये अनेक पारंपरिक खेळ आहेत ज्याच्यामध्ये कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे कुस्तीच्या स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी भरवल्या जातात गावामध्ये जर यात्रा वगैरे असेल तर कुस्त्यांचे सामने असतात जो विजेता खेळाडू आहे आता समजा पंधरा हजारावर कुस्ती लागली तर विजेते खेळाडूला दहा हजार आणि जो कुस्ती हरला आहे त्याला पाच हजार अशी रक्कम देतात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते आपण करू शकतो स्पर्धा भरवल्या जातात